नऊशे नव्याण्णव हजार पाचशे पाचशे पंचावन्न दहा हजार शंभर एक लाख वीस हजार एकशे एक्कावन्न वीस हजार पन्नास हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव चार लाख अठ्याऐंशी हजार सातशे सत्तावन्न